दिवाळी दिवाळी हा सण पूर्ण भारतात साजरा केला जातो यामध्ये नवीन कपडे घरात फराळ बनवल्या जातो दिव्याची रोशनाई केली जाते आणि फटाके फोडल्या जातात त्यानंतर दसरा हा सण सगळ्या भारतामध्ये मनवल्या जातो वाहनांची खरेदी होते सोने खरेदी केल्या जातात नवीन कपडे केल्या जातात आणि या दिवशी रावण दहन केल्या जातं त्यानंतर होळी हा दोन दिवसाचा सण पूर्ण भारतात पूर्ण भारतात मनवल्या जातो होळी हा दोन दिवसाचा सण असतो पहिल्या दिवशी होलिका दहन होते त्या दिव त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन केल्या जातं धुळीवंदन हे पाच दिवस चालतं आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी करून धुळीवंदनाचा हा जो उत्सव असतो तो समाप्त होतो त्यानंतर दुर्गापूजा आणि नवरात्र दुर्गापूजा ही न बंगाली लोकां मध्ये मनवल्या जातं आणि नवरात्र हे सगळेच लोकं आणि हा नवरात्र हा सण जास्त करून गुजराती लोकांचा असतो पोंगल पोंगल हा आपल्या न दक्षिण भारतीय लोकांमध्ये मनवल्या जातं आणि पोंगलसोबतच संक्रांत पण सण मनवला जातो पोंगलमध्ये नवीन जे काही हे असतं आपलं अन्नधान्य त्या त्याचा उत्सव मनवल्या जातो संक्रांत पण हा त्याच प्रकारचा एक सण आहे पोळा आहे पोळ्यामध्ये पहिल्या दिवशी छोट्या बाळांचा छोट्या बैलांचा म्हणजे लाकडांच्या बैलांची पूजा केल्या जाते आणि नंतर मोठे जे बैल असतात आपला कृषीप्रधान देश असल्याकारणाने बैलांची पूजा केल्या जाते त्यांना सजवल्या जाते त्यांना त्यांची पूजा केल्या जाते त्यांना चांगल्या तऱ्हेने अन्नग्रहण न करायला लावतात आणि त्यांची मिरवणूक काढल्या जातं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा सण अजून गणपती आहे गणेश गणपती हा सण गणेश चतुर्थीपासून सुरू होतो कुठे हा सण एक दीड दिवसाचा मनवल्या जातो तर कुठे हा सण पाच दिवसाचा मनवल्या जातो तर कुठे हा दहा दिवसाचा गणपती हा सण सगळीकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केल्या जातो त्यानंतर असतं गणपतीमध्ये मोदक हा महत्त्वाचा एक प्रसाद म्हणून दिल्या जातो त्यानंतर आहे ईद ईद हा मुस्लिम बांधवांचा एक आपला सण आहे त्यामध्ये ते मस्जिदमध्ये जाऊन ते प्रार्थना करतात जे मुस्लिम लोक असतात ते प्रार्थना करतात आणि त्यानंतर ते आपल्या घरी नवीन कपडे घालून एकमेकांना भेटायला जातात आणि ईद ईदमध्ये शिरखुरमा नावाचा पदार्थ आहे हा सगळ्यांना एकमेकांना खाऊ घातल्या जातो त्यानंतर आहे क्रिसमस क्रिसमस हा आपला ख्रिसमस मनवल्या जातो जे ख्रिश्चन आपले बांधव असतात त्या ते मनवतात ते त्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये जातात आणि चर्चमध्ये खूप छान रोशनाई केलेली असते आणि त्यामध्ये ते एकमेकांना भेटतात एकमेकांना शुभेच्छा देतात क्रिसमससाठी केक मा बनवल्या जातो आणि केक सगळे कापून एशुक्रिस्ताचा जन्म खूप उत्साहात उत्साहामध्ये साजरा केल्या जातो त्या कारणाने गरबा हा नवरात्राचाच एक प्रकार आहे जो आपल्या गुजरातमध्ये मनवल्या जातो तर आता सध्या सगळ्या पूर्ण भारतामध्ये गरबा हा खेळल्या जातो गरबा हा प्रकार खूप फेम